नमस्कार सर हां गोल्डन जुबलीचे आपण प्रिन्सिपल बोलत आहे का सर हा तर मी माझी दोन मुलं आहेत तर त्या दोन मुलांचं आपल्या शाळेमध्ये ॲडमिशन करायचं होतं एक मुलगा हा एक मुलगा येल के जीला आहे आणि दुसरा थर्ड स्टँडर्डला आहे सर हां तर आपलं फीस फी स्ट्रक्चर वगैरे काय आहे शाळेचं हो दोन्ही ॲडमिशन करायचं दोन्ही मुलांचे मला बरं बरं हां बरं बरं बरं बरं बरं बरं बरं आप सर एल के जीसाठी काय आपल्या म्हणजे शाळेमध्ये काय काय सुविधा वगैरे काय आहेत कसं कसं आहे ते शाळेचं बरं बरं बरं बरं आपल्या शाळेमध्ये आता माझा मुलगा एक थर्डला आहे तर म्हणजे त्याचं काय म्हणजे मग तुमच्या शाळेमध्ये कोणकोणत्या वगैरे फॅसिलिटीज काय आहेत कसं आहे काय आहे ते मला थोडं सांगा सर अच्छा अच्छा हं याच्या व्यतिरिक्त आणखी काही सर एक्स्ट्रा काही तुमचं आहे काय एक्स्ट्रा का बरं बरं चालतं चालतं सर मी तुमच्या शाळेला येऊन भेट देतो धन्यवाद सर हो